महाराष्ट्रात बऱ्याच प्रमाणात अंधश्रद्धा आणि वाईट चालीरीती अस्तित्वात होत्या आणि आहेत त्यातल्या काही बऱ्याच अंशी बंद झालेल्या आहेत पण त्याचं श्रेय त्या त्या काळातले जे मोठेमोठे सामाजिक कार्यकर्ते ज्यांनी समाजासाठी भरपूर काम केलं अशा लोकांनी या वाईट प्रथेविरुद्ध आवाज उठवला उदाहरणार्थ सती जाण्याची पद्धत सती जाण्याची पद्धत ही फार पूर्वी होती तर ती पद्धत बंद करण्यासाठी राजा राममोहन रॉय यांनी फार प्रयत्न केले आणि ती सतीची पद्धत ही बंद पडली त्यानंतर त्या काळी मुलींना शिकण्याचा अधिकार नव्हता मुली शिकू शकत नव्हत्या त्यांचं फक्त लहानपणीच लग्न करून द्यायचे त्यामुळे ह्या परत ह्यासुद्धा काही वाईट चालीरीती ह्या बंद करण्यासाठी महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले या दोघांनी अथक प्रयत्न करून त्यासाठी ही ही जी रूढी परंपरा होती ती त्यांनी बऱ्याच प्रमाणात मोडली त्यासाठी त्यांना समाजाकडून रोषही पत्कारावा लागला पण त्याला न भिता त्यांनी आपलं कार्य चालूच ठेवलं आणि स्त्रियांसाठी पहिली शाळा ही महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई यांनी केली त्यामुळे त्यांना बऱ्याच प्रमाणामध्ये श्रेय जातं तसंच संत तुकडोजी महाराज संत गाडगे महाराज यांनी सुद्धा बऱ्याचशा वाईट चालीरीती बंद केलेल्या आहेत किंबहुना त्यांनी आपल्या कीर्तनाद्वारे किंवा आपल्या भाषणातून किंवा प्रवचनातून त्यांनी जनतेला बोध करून बऱ्याचशा चालीरीती बंद केलेल्या आहेत त्याचप्रमाणे काही स्त्री पुरुष हा जो भेदभाव असायचा तो सुद्धा सामाजिक कार्यकर्त्यांनी बऱ्याच अंशी नष्ट केलेला आहे आणि त्याठिकाणी शासनाने सुद्धा त्यांना बऱ्याच प्रमाणामध्ये मदत केलेली आहे आणि शासराने शासनाने सुद्धा काही कायदे त्यासाठी तयार केले त्यामध्ये ही स्त्री भ्रूणहत्या हा सुद्धा एक प्रकार फार वाईट प्रकार होता की मुलीच होतात सतत म्हणून गर्भा गर्भाचं गर्भलिंग चाचणी करून जर स्त्रीलिंग असेल तर त्याचं भ्रूणहत्या करून म्हणजे गर्भपात करून घेतला जायचा पण कायद्याने त्याच्यावरती आता बंदी आणली कारण काहीकाही सामाजिक संस्थांनी प्रशासनाला आणि शासनाला हे आग्रहाने सांगितलं की असं ह्या गोष्टी चालीरीती आपण कायदा करून बंद केल्या पाहिजेत त्यामुळे सरकारने पण हे कायदे करून ह्या भ्रूणहत्या थांबवलेली आहे